जर माझ्याकडे गुरेढोरे असतील आणि त्यात नवजात वासरू असतील तर मी त्याची विशेष काळजी घेईन नवजात गाईचं किंवा वासराचं आरोग्य सुरवातीच्या दिवसामध्ये फार नाजूक असतं म्हणून त्याची निगा अतिशय काळजीपूर्वक घेतली पाहिजे सर्वप्रथम त्यांना स्वच्छ आणि उबदार जागा देणं आवश्यक आहे थंडीपासून त्याचं संरक्षण करणं महत्वाचं असतं कारण थंडीमुळे त्यांना सर्दी ताप किंवा इतर संसर्ग होऊ शकतो मी त्यासाठी कोरडी स्वच्छ चटई घालून ठेवणे आणि त्याचं थेट जमिनीवर झोपणं टाळेन दुसरं महत्त्वाचं म्हणजे आहार नवजात वासराला जन्मल्यानंतर पहिल्या काही तासात आईचं पहिलं दूध ज्यांचं नाव जिवंत दूध किंवा कोलेस्ट्रोम असं दिलं पाहिजे या दुधात भरपूर रोग प्रतिकारक शक्ती असते जी त्याला लहानपणात आजारापासून वाचवतं त्यानंतर मी दररोज वेळोवेळी त्याला दूध देईन हळूहळू त्याला पातळ खवळे हिरवाचारा आणि पाणी घ्यायला सुरुवात करेन पण या सर्व गोष्टी हळूहळू घ्याव्यात कारण पचनशक्ती अजून विकसित होत असते